आपल्याला बाहेरगावी जायचं आहे तो थाइ आमचे समूह आहे समूह असल्यावर कसं ते लोक द्याय लागतात त्याइले त्याइले जेवणही द्या लागते आणि आपलं मुंबई दाखवू त्याइले आणि दिल्लीही दाखवू मुंबई न् दिल्ली दाखवू आणि त्याचं दोन ठिकाणी आपण जेवण देऊ त्याइले त्यासाठी एक आपल्याला डायव्हर पाहिजे डायव्हर असला की आपलं बरं राहते डायव्हर संगं जाऊ आपण येऊ तिकडून आणि आपण नाही का एकतीस तारीखला जाऊ हां तेराव्या महिन्यात जाऊ आणि नंतर वापस येऊ घर आपलं तिथंच आहे ना गावात आहे मुंबईलाच आहे आपलं घर मुंबईला जाणं आहे न मुंबईहून येणं आहे हा बत्तीस तारीख पकडून घ्या त्याची त्या ठिकाणी जाणं आहे बत्तीस तारखेला येणं आहे म्हणून तो डायव्हर किती पैसे घेते आपले ते सांगा आणि सांगितल्यानंतर जाऊ आपण मुंबईला जाऊ दिल्लीला जाऊ येऊ फिरून म्हणून एक दोन् एखादं हॉटेल गिटेल पाह्यजा कार गिर पाह्यजा मस्त हॉटेलातनी भजे खाऊ वडे खाऊ भज्यासंगं चटणी दिली तर चटणीही खाऊ आपल्याला काय आहे भजे खाय लागतात वडे खाय लागतात दुसरं काय खाणार आहो आपण चटणी पाहिजे आपल्याला रश्शाची तेवढीच चटणी द्या म्हणा त्याइले असे जाऊ आपण तिथं भजे न् चटणी खाऊ भजे न् चटणी खाल्ल्यावर बरं वाटते जरासं मनाला भजे चटणी खाल्लं की अडचाले गंमत असते

भजे न चटणी खा बाप्पा